अच्छा बँकमध्ये जायचं काय बरं बरं अरे मी पर्सनल लोनसाठी अप्लाय केलेलं झालं की नाही ते अजून लवकर सँक्शन हवं होतं रे त्याचं गरज आहे मला लागता जरा अर्जंट हां अच्छा बरं मग पॅनकार्ड राहिलय होय बरं बरं म मला आत्ता पॅनकार्डची प्रत घेऊन येता येणार नाही पण पॅनकार्ड मुंबईमध्ये विसरलंय माझं मुंबईच्या माझं घर नाही का तिथं पण मग माझं लोन पण तेवढे दिवस लांबेल ना मग आता मला लवकरच पाहिजे आहे लोन मग मी असं केलं तर डिजिलॉकरमधून माझं पॅनकार्ड शेअर केलं तर चालेल का तुला हां चालेल ना मग काय आता दोन वाजता आपण भेटतोच आहे करेन शेअर त्याचवेळी बरं मग अजून काही राहिलंय का कागदपत्र कमी आहेत का कुठली असतील तर ती घेऊन येईन मग येताना आत्ताच सांग हो आधार कार्ड सॅलरी स्लिप होम ॲग्री ॲग्रीमेंट आर टी आर आणि तुमचं फॉर्म सगळंच दिलंय मी तुझ्याकडं हो एक एस बी आयचं बँक स्टेटमेंट द्यायचं राहिलंय सांगितलं होतस मीच विसरले हो हो हो आणीन तेही मग येताना ठीक आहे ठीक आहे भरपूर गर्दी आहे का रे आज हां मग मी जरा उशिराचं येतो बरं बरं ठीके मग भेटूयात मग पाच वाजता ओके चलो बाय